काय नाही चाललं आहे नवरात्रीची तयारी वगैरे तुझं काय चाललं आहे काय करते आहे हां का काही नाही अगं घरी आता घरी बसवलेलं आहे नवरात्रीची देवी वगैरे मग काय उपवास वगैरे आत्ताच जेवण झालं आणि आमचा मंडळाचं काय कार्यक्रम वगैरे तुच्या तिकडे काही कार्यक्रम वगैरे होतं का नाही मंडळाचे नको आमच्या मंडळचंच भरपूर मोठे आहेत संध्याकाळी एकदम सगळे सगळे जमतात आणि दाडिया वगैरे असतात गरबा वेगवेगळ्या म्हणजे प हे पण करते आमच्याकडं गरब्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ठेवतात लहान मुलांमध्ये हां का आमच्याकडे पण असंच आहे आणि काय चाललं मग अजून बाकी असंच किती आ शॉपिंग वगैरे काय नाही झाली अजून असंच हां आता नवरात्रीच्या एवढे दोन तीन दिवस निघून गेले आणि आपण कुठं गेलो पण नाही गरबाला दांडीयाला सोबत तुझं तुझं तुमच्या मंडळाचं तिकडं आमच्या मंडळाचं आमचं आमचं चाललं आहे आपण सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून कुठं तरी असं गरबात दांडीयाला जाऊया न थोडे दिवस राहिले नवरात्रीसाठी थोडे दिवस राहिले नवरात्रीसाठी कुठलं भरपूर दिवस आहे कुठे गं हो का मग भेटूयात ना आपण मग जाऊयात त्या त्याच्यापेक्षा मोमीनपुरामध्ये तिथं जायचं तिकडं खूप छान छान स्टॉल लागलेले चनियाचोली दांडी हो तिकडे हो भेटूयात ना आणि त्याच्यापेक्षा मोमीनपुरामध्ये तिकडं जायचं तिकडं खूप छान छान मोठे मोठे स्टॉल लागलेले चनियाचोली दांडिया परत वगैरे आणि नवरात्रीचे अहमदाबादवरून आलेले सगळं मी मला माझी एक फ्रेंड आहे तिने सांगितलं तिकडं खूप छान छान भेटतं म्हणून नवरात्रीसाठी फेस्टिवलसाठी

हो बजेटमध्ये बसेल काय एवढं महाग नाही राहते आणि तर आमचे माझी फ्रेंड आहे तिने आणलं आहे तिथूनच आणलं आहे खूप छान छान भेटतं परत कॉलेजम कॉले कॉलेजमध्ये पण फेस्टिवल राहील त्याच्या त्याच्यासाठी पण हो मग तिने आणलेला आहे काल एक चनियाचोलीचा सेट पाहिला मी खूप छान आहे खूप भारी आहे मी पाहिला मस्त आहे मी एक बघितलं काल संगमनेरमध्येच एक मालपाणी हेल्थ क्लब म्हणून आहे आहे तिथं तिथं चालू आहे म्हणजे नवरात्रीचं नवरात्रीचं तिथं ते गरबा वगैरे आयोजित करतात त्याच्यासाठी तिकीट वगैरे पास वगैरे काही माहीत नाही त्याचां मला हां म्हणजे तिकीट पासचं मी ब ऑनलाईन बघावं लागेल काही पण मग मी प क संगमनेरमध्ये गेलं होतं ना तिथं बघितलं होतं पोस्टर लावलेलं होतं तिथं पोस्टरवरती दिलेलं होतं म्हणजे असं पाच महिलांसाठी आणि पुरुषांसाठी महिलांसाठी काहीतरी डिस्कांट आहे वाटतं म्हणजे आपण जायला पाहिजे नक्कीच हा फी असं बा जाऊन बघायला पाहिजे खूप छान असतं गरबा नाईट दांडिया फूड स्टॉल वगैरे पण असतं तिथं हां आपण बाकीच्यांना पण फोन करून बघू न हो त्यांना पण सांगू आणि आधी जायच्या आधी आपण आहेना ते मोमीनपुरा किंवा तुला माहीत असं तिकडं कुठं शॉपिंगला तिकडं जाऊ आणि मस्त मस्त चनियाचोली घेऊ हां त्यांना पण सांग कॉन्टॅक करून आणि सगळ्या सोबत जाऊ आपण मग नवरात्रीचं नवरात्रीचं बाकी काय चाललं आहे मग काही उपवास वगैरे केला का नाही काही फराळ जेवण वगैरे झालं कां हो काय हां मग तेच मग आणि नवरात्रीचं तुमच्या मंडळाचं काय काही काही आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचा जो सेक्रेटरी ना तो विनय एक त्यांना त काही काही नियोजन केलं आहे त्यांनी काय माहिती काय म्हणजे असं काही एवढं चांगलं केलंच नाही ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा हो का आमच्या मंडळाचं तर काय बोलावतात आणि ते लहान मुलांमध्येच कॉम्पिटिशन लावतात थोडावेळ गरबा दांडीया करतात काही काहींना खेळता येत नाही काहीना दांडीया त्याच्यापेक्षा मालपणी हेल्थ क्लबला तिकडं खूप छान छान म्हणजे खूप मस्त खेळता येत हां का मग काय आपल्या मंडळातर्फे आपल्या आमच्या मंडळात तर नाही तेवढं काही हो का आमच्या मंडळाचं तर नाहीच काय मी बघतेच आता एखाद्या दिवशी टाईम भेटला तर एक ते येते तुमच्या मंडळाच्या कार्यक्रमाला देवीचे दर्शन घ्यायला यावं लागेल ना हो चालेल ना आणि तिथे शेजारी मालपाणी हेल्थ क्लबच्या शेजारी तिथंच एक देवीचं मंदिर आहे आपण तिकडं जाऊया ठीक आहे चालेल हो चालेल चालेल चालेल बाय